आपल्या देशामध्ये आजही शिक्षणाला फार जास्त महत्त्व आहे खेळांना तसे पुरेसे महत्त्व दिले जात नाही आणि ह्याच कारणामुळे आपल्यामध्ये मुलांमध्ये खेळलं खेळायला पण एक स्कोप आहे असं मुलांमध्ये ही भावना जागृत केली पाहिजे त्यासाठी पालकांमधनं पहिलं ही गोष्ट काढली पाहिजे मनात पालकांच्या मनातनं ही गोष्ट काढली पाहिजे की एखादा मुलगा आपलं मूल जर खेळायला लागलं तर त्याच्यामध्ये मुळे मग मध्ये काही स्कोप नसतो तर खेळलं ह्यामुळे आपला शारीरिक विकास तर होतोच मानसिक विकास पण होतो आणि आपल्यामध्ये एक आपलं मान आपलं पर्सनॅलिटीमध्ये पण खूप डेव्हलपमेंट होते खेळामुळे त्यासाठी योग्य प्रमाणात प्रोत्साहन दिले जात नाही असं मला वाटतं तर हे प्रोत्साहन वाढवण्यासाठी शाळांपासनं शाळांमध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळ घेण्या घ्यायला पाहिजे असं मला वाटतं शाळा ही अशी जागा असते जिथे आपण मुलांना शिकवू शकतो त्यामुळे शाळेपासनं ही प्रोत्साहन दिलं पाहिजे की प्रत्येक खेळ हा महत्त्वाचा असतो आणि प्रत्येकाने खेळलं पाहिजे ज्याच्यामुळे आपला शारीरिक मानसिक सगळ्या प्रकारचा विकास होतो परत सरकारने पण अशा योजना राबवल्या पाहिजे ज्याच्यामुळे लोकांमध्ये खेळाबद्दल जागृती निर्माण होईल आणि मुलांचा रस खेळामध्ये वाढेल आणि ज्या जेणेकरून आपल्याला जे ऑलम्पिकमध्ये मेडल्स कमी येण्याचं कारण आहे की मुलांमध्ये खेळाची जागृती नाही आहे सो ऑलम्पिकमध्ये पण आप म्हणजे कुठल्याही खेळाच्या प्रकारामध्ये आपण आपले नैपुण्य दाखवू शकतो